हलो शिवम मार्केटमध्ये फोन लागला का मी शुभम तायडे बोलत आहे मागच्या महिन्यात तुमच्याजवळून शर्ट घेतलं होतं विकत हा त्या शर्टाबद्दल बोलायचं होतं जसं ते शर्ट आपल्याला लई आवडलं दोन तीन वेळेस त्याचं जरी धुणं झालं कलर निघाला नाही आपल्या साऱ्या मित्राला दाखवलं शर्ट म्हणजे या बजेटमध्ये एकदम त्या मित्रांना पण आवडलं त्याचसाठी कॉल केला होता आपल्या त्या शर्ट तसंच आपल्या मित्रासाठी कमीत कमी पाच ते सहा शर्ट विकत घ्यायचे होते एकदम त्याच ब्रँडमध्ये तसेच अगदी सेम टू सेम असतीन तर घेऊन टाकू आणि त्याच रेटमध्ये आपल्याला पाहिजे होते तसे कलर वलर सेम जसं त्या शर्टला सर्विस दिली त्या हिशोबात आणि तसंच असलं पाहिजे तर ता समजा आम्ही तुमच्यापाशी येऊन ते शर्ट घेऊ अन् उद्या येणार तुमच्याजवळ ते शर्ट घेयासाठी यासाठी कॉल केला होता